हॅलो बोला की सर हां बोला सर हां

बसवलंच की सर झेंडावंदन गीत बसवलं आहे राष्ट्रगीताची प्रॅक्टिस घेतली आहे मुलांच्याकडून सगळी सफाई करून घेतलेली आहे रांगोळीचं स्टेज स्टेजचं सगळं नियोजन केलेलं लावलेलं आहे रांगोळीचं नियोजन लावलेलं आहे सरकवून ते सगळं साफसफाई वगैरे सगळं करून घेतलेलं आहे मुलींचा आता प्रॅक्टिस चालू आहे सध्या झेंडावंदन गीत चालू आहे राष्ट्रगीताची प्रॅक्टिस चालू आहे समुहगीतं बसवली आहेत सर हां हो हो हो कवायत प्रकार सुद्धा बसवलेले आहेत योगा घ्यायची आहेत सगळं त्याचं आता प्रॅक्टिस चालू आहे सर सध्या हो जिलेबी वाटप सांगितलेलं आहे शालेय परसनवानचा मॅडम ना सांगितलेलं आहे की तुम्हाला जिलेबी वाटप करावं लागणार पण सर प्रमुख पाहुणे आणि कुणाच्या हस्ते हस्ते झेंडावंदन करायचं त्याची त्याचं नियोजन करावं लागेल झेंडा इस्त्रीला द्यावा लागेल

बरं बरं बरं बर पण हां ठीक आहे ठीक आहे बरं बरं

नाही नाही सर काय काळजी करू नका मुलांना आणि सातलाच नोटीस काढून मुलांना सात वाजताच यायला सांगितलेलं आहे गेले दोन तीन दिवस आपण सगळा परिसर सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे हां हो हो अटेंडन्स करणार आहेत पण बाकीचे फुलं हार वगैरे ते सगळ्याची तयारी करावी लागेल ना सर किती लोकं येणार आहेत काय बघून त्याप्रमाणं हां हां हां आणि ग्रामपंचायतचे सदस्य पण बोलवावे लागतील सर ते त्यां त्यांच्या पण त्यांना पण फार मान हवं असतो ना त्या ठिकाणी पुढं पुढं करायचं असतं आहे भाषणं तयार करून भाषण करणाऱ्या मुलांची यादी तयार करायची आहे मुलांचं प्रॅक्टिस घ्यावं लागेल भाषणाचं

होय बरोबर आहे पण काय आहे पालकांचा पण उत्साह असतो आहे आणि मुलांनी पाठांतर केलेलं असल्यामुळे त्याच्यावर त्यांना नर्वस करता येत नाही ना सर मुलांचा उत्साह असतो आहे हां मग नियोजन आपण सकाळी मुलांना सातला बोलवलं आहे दहा वाजेपर्यंत तरी तो कार्यक्रम आपल्याला आटोपता घ्यावं लागणार आहे सर

हां हां हां पण काय आहे सर तुम्ही आल्याशिवाय इथलं काय नियोजन नाही प्रत्येकाला येऊन तुम्ही शिक्ष प्रत्येक शिक्षकाला काम वाटून दिला तरच ते नियोजन बसणार आहे प्रत्येक जण आपलं जर मनमानी करायला गेला तर कुठलं एक ना धड भाराभर चिंध्या असं व्हायला नको तेव्हा तुम्ही सु प्रत्यक्ष तुम्ही आता या मीटींग जरी सुटली असेल तर तुम्ही या आणि प्रत्येकाला कामाची वाटणी करून द्या आणि जास्त तर जबाबदारी टाकलीत की काम सुरळीत होईल हां जबाबदारी टाका ना म्हणजे काम सुरळीत होईल आ हो हो हो सगळ्यांची मीट्टींग घेऊन नियोजन करायचं प्रत्येकाला कामाची वाटणी करून द्या सर आणि त्यांनी ते आपली कामं पूर्ण करायचं फोटोज कोणाला तरी काढावे लागतील ना हो आणि जर मुलांनी बक्षीसं मिळवलेले आहेत त्याचं बक्षीस वितरण सोहळा पण ठेवायला लागेल मुलांना जरा आनंद भरतो चारचौघांच्यामध्ये पाहुण्याच्या हस्ते बक्षीस मिळालं की मुलं आनंदी होतात उत्साही होतात तेव्हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला ठेवायला लागेल त्याच्यासाठी बक्षीसं म्हणून द्यायचं वस्तू आणाव्या लागतील आणि युनिफॉर्मचं काय बोलले सर ते काय युनिफॉर्म कमी पडले आहेत ते सरकार मार्फत मिळणार होते ते मिळाले का तुमच्याकडं दिले का बरं बरं बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर मीटिंग संपली की तुम्ही शाळेकडं या मग आपण सगळे मिळून नियोजन करूया बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके नाही नाही सर ते कोण आहे तुम्ही या प्रत्यक्ष म्हणजे आपण त्याप्रमाणं ठरवू या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला